माझ्या दैनंदिन दिनचर्येमध्ये योगाच्या समावेशात आपण असं समजू शकतो सकाळी उठल्यानंतर सर्व प्रातर्विधी उरकल्यानंतर पहिल्याने थोड्या सरावासाठी म्हणून काही सूक्ष्म व्यायाम प्रकार केले जातात त्यानंतर सूर्यनमस्कार केले जातात सूर्यनमस्कारानंतर एक ठराविक आसनांची एक पद्धत आहे ज्यामध्ये जे उभे राहून आसनं आहेत काही बैठकीची आसनं आहेत काही झोपून करण्याची आसनं आहेत ही सर्व आसनं क्रमाक्रमाने केली जातात त्याचबरोबर त्यानंतर प्राणायामाचाही सराव केला जातो यामध्ये भ्रामरी प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम कपालभाती आणि अनुलोम विलोम याचा समावेश रोज ह्याच्यामध्ये केला जातो आणि शेवटी योगमुद्रेने हा सर्व संपवलं जातं आणि आठवड्यातून एकदा मेडिटेशन केलं जातं त्यानंतर पंधरा दिवसातून एकदा योग निद्राही केली जाते यासाठी योगाचा तंदुरुस्त राहण्यासाठी मन स्वास्थ्य नीट राहण्यासाठी योगाचा वापर केला जातो